हा निखील दादा हा बरं होनार काय भारी रन्स् आले मुंबई इंडियन्सचे हा खूप भारी खेळतो आहे ओपनिंगचा बादशहा आहे ना मग तो तो हीटमॅन काय भारी खेळतो आहे तो मारतो आहे एकदम अरं आर सीला घे आर सी बीला पहिलं बासनात बसायचं त्याला खेळता येतं आहे का रोहित शर्मासमोर आता टफ दिला आता त्यांच्या बॅटिंगच्या वेळेस समजेल आपल्याला कसे खेळतात ते आपण तर खेळलो आपलं भारी आपला तर भरवसा आहे आता डायरेक्ट हा आपण तर डायरेक्ट भरवशावर आहे एम आय जितली पाहिजे आणि जितलच एम आय बारीक आहे बारीक आहे बिजी आ अरे नाही हो मॅच कुठे फिक्सिंग करता नाही भारी खेळत आहेत सध्या ते सांगता येत नाही आर सी बी कशी खेळेल मग हा मग आता तर सध्या आमची बॅटिंग चालू आहे फर्स्ट त्यांची बॅटिंगच्या वेळेस मारलं तर काय करताल मग बॉलिंगवर कोण आहे आबा आ आ ग मी नाही मी बग मी त्या रोहित शर्मा खेळतो आहे ना तुम्हाला सांगितलं होतं रोहित शर्मा खेळतो आहे म्हणजे आज चांगला खेळ लागणार लक गेमर आहे हा का विकेट किती पडल्या नाही अरे मी ते बॅटिंग झाली त्याची मला आता फोन मी बसलो आहे नेमकं आता टी वी चालू करतो अन् मग सांगितलं माझी बॅटस् आधी मिळेल का आर सी बी कडून तर ती म्हणे रोहित शर्मा मी त्याचा फॅन आहे ना सगळे म्हणे भारी खेळतो म्हणे जायचं आहे ना पहायला मी आलो आता बघतो जायचं अरे यार खरंच पडली का अरे यार अरे हवे यार विकेट विकेट पडली यार याची हार्दिक पांड्या हवाच आहे तो आला तर बरंच आहे आपल्याला हो का ते आहेच हा तर स्टार्टिंगपासून बघ ठीक आहे मी टी व्ही पाहते एकदा की ते किती काय आता कोण ओपनिंगला हा मी बघतो एकदा किती झाले हा चल